जसं उदाहरणार्थ जर समजा आपण लोकल ट्रेनमध्ये आहोत प्रवास करत आहे आणि आपल्याला एक कॉल आला एक इंन्टर्व्ह्यूसाठी आपल्याला कॉल आला आणि खाली दिलेल्या लिंकवर आपल्याला त्यांचं जे सद आताचं जे झूम मीटवर जर समजा त्यांची कुठली मिटींग असली त्याचवेळी पण दहा वगैरे मिनिटांनी तर ती आपल्याला जॉईन करावी लागली तर त्याकरिता आपल्याला सर्फिंग करणे सर्फिंग म्हणजे त्या त्याकरिता आपल्याला मोबाईलचा वापरणे तर खूप गरजेचा आहे कारण तेव्हा तुम्हाला क्वीक रिस्पॉन्स द्यावा लागतो तर तेव्हा जर समजा लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते भरपूर भीड असते आणि तेव्हा उत्तर नाही दिलं तर ते चांगला इफेक्टही नाही पडत बरोबर आहे तर ते तुमची पंक्च्युअॅलीटीवर ते जे आहे ते क्वेश्चन करतात तर अशा वेळेस कसंबसं करून म्हणजे तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करून जर त्यांची सीट तुम्हाला घेता येईन किंवा कोणाला थोडं सरकवून जागा बनवण्यासाठी जर तुम्ही त्यांना कन्व्हीन्स करू शकाल शकता तर ते खूप चांगलं असतं कारण जर कारण उत्तर देणं तर गरजेचं असतं बरोबर त्या वेळेवर त्यांना त्यांचं उत्तर देणं तर गरजेचं असतं आणि तुम्ही कुठली मिटींग जी आहे जी खूप जरूरी प्रचंड जरूरी मिटींग आहे ती तुम्ही हे नाही करू शकत त्याला डीले पण नाही करू शकत तर अशा वेळी तुम्ही पण हां सुरक्षा सुरक्षेचा पूर्ण म्हणजे पूर्ण डोक्यात ठेवूनच तुम्हाला काहीही अॅक्शन घेता आली पाहिजे बरोबर सेफ्टी कम्स फर्स्ट